मला ॲक्चुली लता मंगेशकर आणि किशोरकुमार जास्त आवडतात त्याच्यातही लता मंगेशकर यांचं एक गाणं आहे तेरा मेरा प्यार अमर हे मला कोणत्याही वेळेस कोणत्याही क्षणी कितीही वेळेस ऐकवलं तरीही मी ऐकायला तयार आहे कारण त्याच्यात खूप गोडवा आहे